ट्रॅकिंगला जाताना नेहमी ट्रॅकर्सने सर्व गोष्टी जवळ ठेवणे आवश्यक आहे पाठीवर होईल तेवढा कमी भार घेऊन जाणे हे सुुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे कारण ट्रॅकिंगला जाताना आपण पायी जातो आणि ते जंगल नदी नाले ओढे यासारख्या ठिकाणी आपण जात असतो तर जाताना आपल्याला सोबत कमी वजन नेणे हे खूप महत्त्वाचे ठरते त्यानंतर सोबत जाताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काहीतरी खायला सोबत नेणे जर आपण एका दिवसाच्या म्हणजेच फक्त दिवसाच्या उजा उजाळाच्या टाईमलाच आपण जात असेल तर त्यावेळी खूप साधारणतः खूप कमी सामान न्यायचं जर आपण रात्री आणि दिवसा या दोन्ही वेळेसाठी जर जात असेल ट्रॅकिंगला तर आपल्याला टेंट त्यानंतर खाद्यपदार्थ बनवण्यासाठी काही गोष्टी जसं झालं मॅगी पाणी तेल साखर मीठ यासारख्या गोष्टी सोबत ठेवणे गरजेचे असते कारण जंगलात आपल्याला कुठल्याच प्रकारची कोणतीच मदत मिळत नाही आणि आपल्याला माहीत नसते की कुठे काय मिळणार त्या कारणाने आपल्याला सोबत खाद्यपदार्थ हे घेऊन जाणे गरजेचेच असते सोबतच आपल्या पाठीवरचा भार कमी होणे या गोष्टीचंसुद्धा आपल्याला लक्ष ठेवणे हे महत्त्वाचे ठरते कारण पाठीवर जर जास्त भार घेऊन आपण फिरत असू तर आपण लवकर थकू या गोष्टीमुळे आपल्याला पाठीवर कमी भार घेणे हे गरजेचे असते तसेच महत्त्वाचे म्हणजे अशी की ट्रॅकिंगला जाताना कंपस हे नेहमी सोबत ठेवावे कारण कधी आपण जंगलात हरवलं तर कंपसच्या माध्यमातून आपण आपल्या ठिकाणी परत येऊ शकतो